हॅलो सर माझी गोष्ट ओला कस्टमर केअरसोबत होत आहे का मी ओला ओला आटो बुक केला होता तर ती आटो मला आताच दहा पंधरा मिनटांअगोदर गोंदिया रेल्वे स्टेशनमध्ये सोडला परंतु माझा पर्स त्या आटोमध्ये राहिला तर मी त्या आटो रिक्षावाल्याला कॉन्टॅक्ट केलो परंतु ते माझ्या फोनाचे उत्तर देत नाही आहे तर तुम्ही माझी मदत करू शकता का तर त्या ऑटोचे नंबर एम एस थ्री फाईव्ह एबी वन टू थ्री फोर असे होते आणि ज्या एरियामध्ये ती आटो चालते त्या एरियाचे पिनकोड डबल फोर वन सिक्स झिरो वन हे आहे तर मला सर मला ही माझी पर्स केव्हापर्यंत मिळू शकतो ठीक आहे सर धन्यवाद सर